आपल्या सा सायन्सच्या पुस्तकात देकील लहाना मु मुलांना देखील विजेपासून कशी सावधगिरी बाळगावी तर विजेचा धोका हा अतिशय प्राणांतक कसा घातक असू शकतो शॉक लागून अनेक निरपराध जीव मृत्यूमुखी पडत असतात त त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर पावसाळ्याच्या दिवसात विशेषता भिंतीवर ओल आली असेल तर विजेचा प्रवाह त्याच्यात उतरू शकतो म्हणून आपले हात पाय ओले असताना कुठल्याही विजेच्या उपकरणाला हात लावू नये तर शक्यतो हात कोरडे असावेत पायात आपण प्लॅस्टिकच्या चपला किंवा रबरी चपला घालाव्यात आणि लाकडासारखी उपकरणं आपण हाताजवळ ठेवावी म्हणजे आपल्याला शॉक लागत नाही ज्या व्यक्तीला शॉक लागला असेल तर त्याला आपल्या हाताने दूर करू नये कारण आपल्याला पण शॉक लागण्याची शक्यता असते अशा वेळेला लाकडी कोरडं उपकरण हातात घेऊन त्या व्यक्तीला दूर ढकलण्यात यावं तर पावसाळ्यात जेव्हा आकाशात विजा चमकतात आणि कोसळून पडत असतात तर अशा वेळेला आपण झाडाखाली अशा ठिकाणी राहू नये तर मैदानात उ हे हजार राहावं राह उभं राहावं म्हणजे अंगावर वीज कोसळण्याची शक्यता कमी असते तसेच उंच बिल्डिंगवर तडित तार म्हणून हे तांब्याचं उपकरण बस बसवलेलं असतं जेणेकरून आकाशातून पडलेली वीज ती सरळ जमिनीत जात असते तर आपण घरात देखील उपकरणाची योजना करताना टू फेस थ्री फेस वापरायला पाहिजे तर जास्त वीज खेचणारी जी उपकरणं असतात त्याच्यासाठी तीन प्लगची वायर वापरावी जेणेकरून त्याला अर्थिंग केलं असल्यामुळे तर उपकरणात काही बिघाड असला किंवा जास्त वोल्टेज निर्माण झालं तर माणसाला शॉक बसत नाही आणि ती वीज सरळ जमिनीत जात असते आणि आपला धोका आपण टाळू शकत असतो